माझ्या कामावर प्रभाव टाकणारे असे अनेक व्यक्ती आहेत पण माणूस हा समाजशील प्राणी आहे तो आपल्या समाजामध्ये वावरत असताना ज्यांच्यासोबत जास्त काळ त्यांना सह सहभाग नोंदवला सहवास नोंदवला त्याचंच नाव जास्त घेणार तर माझ्या माझा सहवास माझ्या मामांसोबत जास्त घडला ते एक हाडाचे पत्रकार आणि एक कर्तृत्ववान व्यक्ती ज्याने शून्यातून जग निर्माण केलं तर त्यांचा प्रभाव माझ्या व्यक्तित्वावर खूप झालेला आहे तर त्यांची लिखाण कौशल्यता त्यांचं त्यांची वागणूक त्यां त्यांची अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती यामुळं खूप मी प्रभावित झालो त्यांच्यासारखं बनण्याचा मी प्रयत्न केला यानंतर माझे वडील जे का एक खूप विनोदी बुद्धीचे होते आणि खेळप्रेमी होते आणि खुशमिजाजी होते मग वडलांचं आणि मामांचं प्रभाव माझ्यावर झालं आणि याव्यतिरिक्त आपण म्हणतो जे मग आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले अनेक सत्पुरुष आहेत त्यांचं पण नाव घेता येईल अटल बिहारी वाजपेयी असो त्यांची मला त्यांची व्यक्तित्व मला खूप आवडायचं अब्दु अब्दुल कमा कलामांचं व्यक्तित्व मला आवडायचं आता सद्यस्थितीला नरेंद्र मोदीसारख्या व्यक्तीचं मला व्यक्तित्व आवडतं त्यामुळं अशी अनेक व्यक्ती सांगता येतील